या काळात खूप साऱ्या सांस्कृतिक विवाहपद्धती तसं म्हटलं तर निर्माण झालेल्या आहे त्यातूनच काही अशाप्रकारे आहेत की म्हणजे ज्या लोकांकडे जास्त लग्नासाठी बजेट नसतो पैसे खर्च करायचा किंवा जे की पळून गेलेले लोकं असतात जे लव्ह मॅरेज करायसाठी म्हणजे ज्यांच्या घरचे राजी नसतात तर ते लोकं कोर्ट मॅरेज करतात आणि कोर्ट मॅरेज असा प्रकारे असते की त्यांना कोर्टमध्ये जाऊन सही वगैरे करावी लागते हारं फुले टाकला टाकायला लागते आणि मग त्यानंतर त्यांचं ऑफिशियली जे लग्न असते तर ते होऊन जात असते आणि तसंच जर दुसऱ्या प्रकारे म्हटलं तर गावातले जे लग्न असतात तर मग लग्न झाल्यावर देवाकडे जातात मंदिरात दर्शन घ्यायला किंवा मंदिरात सुद्धा खूप सारे लोकं आहेत तसं म्हटलं जे लग्न करतात लग्नातच पंडीत असतातच आणि जे त्या आगीच्या आजूबाजूला सात फेरे मारून ते लग्न करतात आणि तसंच मग ख्रिश्चन धर्मातलं लग्न वेगळं असते पंजाबी लोकांचं असं खूप साऱ्या धर्माचे वेगवेगळे लग्न असतात जे की लोकं पाळतात